हां राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून बोलत आहे का मला मला प्रिन्सिपल मॅडमसोबत बोलायचं आहे हां मॅम ॲक्चुअली मला बी टेक इंजिनीअरिंगसाठी ॲडमिशन घ्यायची होती इलेक्ट्रिकल ब्रँचला हां तर ॲडमिशन तर भेटेल का मला ॲडमिशन मला वन ट्वेंटी आहेत ट्वेल्थमध्ये मला एटी सिक्स पॉईंट फाईव्ह

नाही मॅम ॲक्चुअली मी काहीच बघितलं नाही मी प्रॉपर पुण्याची आहे पण मी कॉलेजबद्दल खूप ऐकलं आहे आणि मला त्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे म्हणून कन्फर्मेशनसाठी कॉल केला आहे मिळेल की नाही

ठीक आहे मॅम

मॅम ॲक्चुअली मला फी स्ट्रक्चर माहिती होऊ शकतं का मीन्स मी एस सीमध्ये मी एस सीमध्ये येते तर काही स्कॉलरशिप एस सीला कसं स्कॉलरशिप असते हा

बरं मॅम ठीक आहे थँक्यू मॅम हो चालेल मला जर अजून काही डाऊट हो मला अजून काही डाऊट असला तर मी कॉल केला तर चालेल ना ओके ठीक आहे मॅम थँक्यू मॅम ओके हा